हॅलो मी सविता भोसले बोलत आहे मी ऑनलाईन एक बेडशीट्स मागवलेले आहेत अतिशय सुंदर तुमचं जाहिरात पाहिली आणि त्या जाहिरातीप्रमाणे मी ते बेडशीट मागवले आहेत सहा बेडशीटचा सेट आहे परंतु प्रत्यक्षामध्ये त्याची काय क्वालिटी बरोबर नाही आहे त्याचे दोरे निघालेले आहेत त्याचं टेक्चर काय बरोबर नाही रंग असा मधनअधनं उडालेला आहे आणि त्याच्यामुळे म्हणजे आता नेमकं काय करावं ते कळ नां झालं आहे तुम्ही जाहिरात एक वेगळी दाखवता दाख पाठवत आहे वेगळंच हे काय बरोबर नाही बा मग आता काय करणार मी मला हे बेडशीट बदलून पाहिजे आहेत तर तुम्ही मला सांगा काय पर्याय आहे ती आणि मला ते बेडशीट रिप्लेस तरी पाहिजे आहेत नाही तर माझे जे पैसे आहेत त्या बेडशीटचे मला कॅन्सल करा माझी ऑर्डर तुम्ही आणि जर चांगली बेडशीट नसतील पाठवायचे तर ऑर्डर कॅन्सल करा आणि त्याचे पैसे माझ्या अकाऊंटवर जमा करा खूप खूप धन्यवाद